आजूबाजूला पर्यटकांसाठी घरात राहण्याची सोय अशी आहे की आमच्या इथे गजानन महाराजांचे मोठे संस्थान आहे शेगाव शेगावला राहण्यासाठी लॉजेस आहे त्याच्यानंतर रूम आहे त्याच्यानंतर गजानन महाराजांचे संस्थान आहे तिथे शंभर रुपयाला गादी भेटते तिथे तुम्ही मोठ्या हॉलमध्ये माणसं एका साईडने आणि स्रिया एका हॉलमध्ये किंवा माणसं एका हॉलमध्ये स्त्रिया एका हॉलमध्ये झोपू शकतात त्यानंतर इथे संस्थान आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तीस रुपये बेडप्रमाणे जागा भेटते आणि तीस रुपये गादीप्रमाणे जागा भेटते इथे जेवायला सुद्धा तीस रुपयामध्ये जेवण भेटते किंवा महाप्रसाद सुद्धा तुम्ही घेऊ शकता अगदी स्वस्तात आणि मस्त शेगावला तुम्ही भेट देऊ शकता आणि आम्हीसुद्धा तिकडच्या साईडला गेल्यानंतर आम्हीसुद्धा लॉजमध्येच राहतो किंवा आम्ही शेगावच्या संस्थानमध्ये गजानन महाराजांचं जे संस्थान आहे तिथे राहतो